मी जो सध्या जॉब करतो हा बँकमधे जॉब करतो आणि ज जॉबचं असं आहे की जर जॉब करत असताना पण काही तरी विशेष हे करावं पुढचं शिक्षण घ्यावं याचसाठी मी कधी कधी अभ्यास करतो आता जसं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन हे पूर्ण करायला पाहिजे असं मला वाटते